आताच्या राज्यामध्ये सर्वात जास्त खेळ म्हणजे सर्वात मेन खेळ खेळला जाणारा तो म्हणजे क्रिकेट त्याच्याखाली फुटबॉल आहे टेनिस आहे हॉकी आहे जरी भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी आपले जास्त करून हॉकी खेळला जात नाही किंवा तो पाहिला पाहिला जात नाही पण क्रिकेट फुटबॉल टेनिस बॅडमिंटन हे स सर्व म्हणजे सर्व जण बघतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट हा तर खूप आवडीचा खेळ आहे सर्वांना लहान मुलांना म्हणजे कुठच्याही लहान मुलांना बघितलं तर बॅट बॉल आणि जे तरुण वर्ग आहे तर ते क्रिकेटचे खूप मोठे फॅन असतात फुटबॉलही तसाच आहे की फुटबॉलमध्येही खूप जणांना रुची असते स्कूलमध्ये आता फुटबॉलही खूप छान प्रकारे शिकवतात खेळायला देतात टेनिस पहिले टेनिस तर जास्त कोण कोण खेळत नसायचे पण आताही टेनिस खूप खूप लोकं खेळतात बघतात जस सानिया मिर्झा वगैरे त्या त्या त्याच्या त्या लोकांमुळे टेनिस वगैरेमध्ये बॅडमिंटन वगैरे सानिया मिर्झांमुळे त्याच्यामुळे ह्या ह्या हे खेळ आपल्याला कळायला लागले नाहीतर पहिले या खेळांची नावं इत एवढी तरी माहिती नव्हती पण आता या क्रिकेट फुटबॉल हे दोन खेळांव्यतिरिक्तही टेनिस आहे बॅडमिंटन आहे हॉकी आहे ह्या सर्वांचे हे खेळ आहेत हे लोकांना आता कळायला जसं लागतात आता दूरदर्शन जसं की टीवीजवरती मोबईल्सवरतीसुद्धा ह्याचे सामने खूप दाखवले जातात प्लस आत्ता प्रत्येक म्हणजे एरिया एरियावाइजसुद्धा क्रिकेटचे खूप खूप मोठे सामने होतात फुटबॉलचे सामने होतात जसे हॉकीचे पण सामने व्हायला पाहिजे असं मला वाटतं कारण भारताचा सर्वात मोठा खेळ आहे हा हॉकी तर पण तेवढा तो खेळला जात नाही पण त्याचेही खेळ जास्तीत जास्त खेळ होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि कारण हा तो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे प्लस कुस्ती वगैरेसुद्धा खेळणं गरजेचं आहे कारण हे आपल्या भारताचे राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट वगैरे तर आहे पण कुस्ती फु हॉकी हे खेळ खेळणं गरजेचं आहे प्लस फुट क्रिकेट फुटबॉल टेनिस ह्याच्यामुळे शरीर वगैरे बॅडमिंटन ह्याच्यामुळे शरीर सुदृढ तर राहतं निरोगी राहतं त्यामुळे प्रत्येकाने कोणतंच नाही तरी हे चारपाच खेळ म्हणजे जशी जरी एक आवड म्हणून तरी नॉर्मली लोकांनी हे खेळ खेळले पाहिजे जेणेकरू जेणेकरून प्रत्येकाच्या शरीराची चांगली वाढ होते होऊ शकेल आणि जर जर त्याच्याबद्दल आपण चांगली आवड आणि रुची ठेवली आणि आपण सगळ्या सगळ्यांनी म्हणजे थोडा इंट्रेस्ट दाखवून चांगले शिक्षण घेऊन जर केलं तर आपलं भारताचं इंडियाचं नाव हे रोशन करणारी खेळ आहे आणि प्रत्येकाने ह्या खेळ हे खेळ खेळून भारताचं नाव चांगलं केलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येकाने कोणती ना कोणत्या तरी खेळामध्ये रुची दाखवून आणि आवड निर्माण करून हे खेळ खेळले पाहिजे एवढंच मला वाटतं आणि क्रिकेट फुटबॉल टेनिस बॅडमिंटन हॉकी पोहणे पुन्हा स्केटिंग प्लस कुस्ती ह्याच्यासारखे खेळ हे खेळले पाहिजे आणि तसेच मोठमोठे सामने व्हावे एवढंच वाटतं थँक यू